स्थानिक समुदायाचे सर्वांगीण विकास होण्यासाठी शेती वेगवेगळ्या प्रकारे योगदान देऊ शकते म्हणजे काही शेतकरी एकत्र येऊन बोर वगैरे घेऊ शकतात आणि त्याचं पाणी आळीपाळीनी यू वापर करून आपल्या शेतातील जे पिकाला योग्य प्रमाणात पाणी देता येईल त्यानंतर ड्रिप इरिगेशन किंवा फवारा सिस्टम जी आहे ती जर एकाला परवडत नसेल तर ग्रुपमध्ये पण आपण घेऊ शकतो सबसिडी पण मिळते त्याच्यावर आणि चांगल्या प्रकारे शेती करू शकतो एकमेकांच्या द शे शेतकरी संघटनेमध्ये एक दुसऱ्यांचे विचार घेऊन कशाप्रकारे आपल्याला पिकाची उत्पादन क्षमता वाढवू शकतो आपण आणि त्याची जे क्वालिटी कशी वाढवू शकतो याचा विचार करून भरपूर काही करू शकतो जर आपण ऑर्गनिक शेती केली तर त्याचा खप पण चांगला होतो पिकं पण चांगली येतातं फळे पण चांगली येतात आणि सर्वांच्या आरोग्याला ते पोषक पण असतात तर त्या शेतीसाठी आपण हे करू शकतो सर्वांनी मिळून युरिया खताचा वापर न करता शेणखत आहे किंवा गांडूळ खत बनवून ते आपण विकू पण शकतो एखाद्याच्या शेतामध्ये किंवा कुठेतरी जागा बघून गांडूळ खताचा प्रकल्प टाकू शकतो आणि आसपासच्या शेतकऱ्यांना देऊन इतर रासायनिक खतशेतीच्या ऐवजी ऑर्गनिक शेती होईल आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल